मराठ मराठी मातृभाषा आहे तर जर मराठी भाषेलाच नाकार नाकारलं गेलं तर मुले मराठी मराठी विसरून मराठी विसरून जाणार जा आणि कॉ मुलांसाठी लहान मुलांसाठी कॉनवेट वगैरे काढलंय तर इंग्लिश इंग्लिश जास्त् जास्त मुली इंग्लिशच म्हणजे इंग्लिशच कॉनवेटमध्ये आपली हे करते समोरची व्यक्ती ओळखीची असो किंवा अनोळखीची बोलायची सुरक्षिता सुरूवात मराठीतूनच व्ह करावी अमराठी प्रश्न आला तरी उत्तर मराठीतच द्यावे मराठीतच सेवा मां मागाव्या नसतील तर त्याबद्दल तक्रार करावी व्यापा व्यापारात व्यापार व व्यापार आणि व्य व्यवहारामध्ये मराठी भाषा आणि मराठी माण माणूस यांनाच प्रधान द्यावे